अहो मी नाना गुजराती बोलतो आहे अरे अरे अरे अरे तुम्ही कसं आम्हाला विसरून जाता हो अहो आपण ते घर बांधले आहे आता नाही नाही काय हरकत नाही हे बघा इकडे बघा आपलं तुमचं नाव जे आहे ना तुम्हाला तुम्हाला जे नाव सांगितलं होतं आमचे ते तुमचे विलास काळे आहे का ते सांगितलं न तुम्हाला तुम्हाला तुमचं नाव सुचवलं तुम्हाला सांगितलं त्यांच्या घरात तुमी फिटींग केले ना ते मला खूप आवडलं इलेक्ट्रिक तर मी काय म्हणतो तुम्हाला आपले नवीन घर बांधलेले आहे त्याचं आता फिटिंग वगैरे करायचं ह्याच्या आलेलं तर तुम्हाला कसा वेळ मिळेल काय मिळेल आणि आपण कोणत्या कोणत्या म्हणजे स्वीच कोणते हां हां नाही नाही आपल्याला काय करायचं आहे माहीत आहे का आपल्याला काय करायचं आहे संध्याकाळी आपण घेणार आहो पण आता आपण ताबडतोब घेणार नाही नंतर घेऊ आपण तो पॉईंट करून ठेवायचा हां नाही हां ते बरोबर मी करतो आताच पण मी बघितलं त्या विलास काळेने मला सांगितलं पण व्यवस्थित करता म्हणून मी म्हटलं आपण रामनाथ भुवनाचं करू नाही मटेरियल नाही मटेरियल तुम्ही सांगा ते घेऊ आपण कोणत्या कंपनीचे स्विच घ्यायची फॅन कोणत्या कंपनीचे घ्यायची हे मी मला सांगितलं का त्या हिशोबाने आपण देऊ परंतु तुमचे थोडेसे रेट्सचे वगैरे आहे ते मला द्या ना कसं होत आहे माहिती आहे का हा पहिल्यांदा सुरुवातीला आपण बोलतो नंतर मग तुमचे आणि माझे संबंध खराब व्हायला नको खरं आहे का नाही आम्ही तुम्हाला दोन कस्टमर दिले पाहिजे ना आहे का नाही हे महत्वाची गोष्ट आहे ती कसं होतं माहिती आहे का हे बघ शेवटी मी दोन चार लोकांकडून मागवीन कोटेशन घेणार नंतरच तुम्हाला फोन लावणार तर तुम्ही मला कोटेशन आहे ना तुमच्या व्हॉट्सॲपवर टाका का माझे इतके इतके स्क्वेअर फूट नि बुवा इतकं घेतलं मी तून मला तुम्हाला फिटिंग कसं करणार मी ते आणि मग नाही करत असतील नाही नाही नाही काय होतं मला आमचं ग काळेंकडचे काम आवडलेली म्हणून तुम्हाला फोन केला पण कसं आहे माहिती आहे का माझा भावोजी मला विचारेल ना कुणाला काम केलं बुवा काय केलं तर त्याला त्याला मी मला शंका राहिली ना कोणाला विचारायचं कसंय माहिती आहे का आपण एकटाचं माणूस स्वतःचं काम असताना बी सही करून टाकेल परंतु आता त्याच्या आत्ता फिटिंग करणेचा सुविधा आणायचा आहे शेड्युल तुम्हाला करायचं आहे मी काही करणे हां मग एक तुम नाही मग मटिरयल तुम्ही सांगा ते तुम्हाला दुकानातून आपण घेऊ त्या कंपनीचा आणू उद्या आपल्याला वाटलं का नाशिकमध्ये होलसेलमध्ये मिळेल तर आपण होलसेलमध्ये घेऊ न तिथून कारण आपल्या दोन मजली बिल्डिंग आहे ना आपली एकमजली बिल्डिंग नाही ना त्याला दोन मजलेचं फिटिंग करायचं आहे हे सारखाचं सारखं तसंच्या तसं एक भावाचा वरती राहील आणि माझा राहील आलं का लक्षामध्ये असं आहे ते आणि आपल्याला एक पॉईंट जो आहे ना एक पॉईंट आहे ना आपल्या पोर्चमध्ये काढायचं आहे तर कशासाठी माहिती आहे का आता इलेक्ट्रिकच्या गाड्या आल्यात ना त्याचं हा त्याच्या ते त्या चार्जिंगसाठी लागणार आहेत तर तोसुद्धा काढून ठेवाल हां हां ते आहे ना ते काढून ठेवायचेत तर असं सगळं आहे तुम्ही एकटं काय करा ना एकदा म्हणजे मला असं वाटतं तुम्ही एकदा माझ्या साईटवर नाही नाही मा माझ्या माझ्या साईटवर या साईटला साईटवर येताना तुम्ही एक काम करा तुमचा इलेक्ट्रिशियन जो आहे ना त्याला पण घेऊन या बरोबर जे जो करणार आहे तुम्ही सुपरविजेन करा तुम्ही त्याला सांगा मार्गदर्शन करा कसं करायचं काय करायचं कुठून करायचं परंतु तुम्ही स्वतः आला तर एकदम चांगलं होऊन जाईल आणि त तु मी तुम्ही मी नाही तुम्ही मी बरं का नाही तुम्ही मी आणि तो इलेक्ट्रिशियन असं दोघं बसून आम्ही तुम्ही मॅप करून द्या मला आणि त्याचे मला डिझाईन लागेल बरं का मात्र कारण का म्ह काही एका दिवसानंतर फॉल्ट आला तर मग प्रॉब्लेम नाही डिझाईन तुम्ही डिझाईन कराल ना त्याच्यावाला इलेक्ट्रिकचं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 ते बी कराय लागते त आता त्याच्यासाठी आपल्याला मी पाईप टाकून म्हणजे पाईप टाकून ठेवले वाटतं त्यांनी वाटतं स्लॅबमध्ये फक्त तुम्हाला कनसील कनसील आपलं आपलं सर आपलं सर कनसिल फिटिंगच आहे फक्त आता काय माहिती आहे का तुम्हाला काय म्हणजे वायरींग ओढायं काय ओढायचं काय करायचं आणि आपल्याला मीटर मीटर रिडिंग आपण एक होळी केली मीटर रिडिंगसाठी तिथपर्यंत आपल्या सगळ्या आणून सोडायचं हा काय म्हणता आणखी हां चला ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट गुड नाईट गुड नाईट गुड गुड नाईट उद्या उद्या सकाळी या सकाळी नऊ वाजेपर्यंत नऊ वाज साईडवर या हां मी वाट बघतो नऊ वाजता साईट तुम्हाला माहिती आहे ना कुठे ग साईट गणेशनगर गणेश नगरमध्ये आहे गणेश नगर त्या श्रीराम जा जादव आहे ना त्या दुकानदाराला विचारा तो सांगेल हां त्यांना विचारा नानाचं कुठं बांधकाम चालू आहे म्हणून ते लगेच सांगतील तुम्हाला ओके ओके बाय बाय